एकवेळेस मी माझ्या बहिणीच्या बड्डेला केक बनवत होती तर माझी बहीण खूप आनंदी होती आणि मी पण खूप आनंदी होती तर मी मा पूर्ण मेहनतने केक बनवला आणि फ्रीजमध्ये ठेवला आणि मग मी संध्याकाळच्या वेळी केक बघायला गेली तर काय मी फ्रीजचं फ्रीजचं बटनच ऑन करायला विसरले फ्रीजमध्ये पाहते तर काय पूर्णपणे पूर्णपणे केक विरघळून गेला होता तर माझी बहीण तिकडून आली आणि बघत होती तर माझी बहीण खूप दु खी झाली होती आणि मी पण मग त्यामुळे माझे बहीण खूप दु खी झाली माझे बहिणीला म्हटले मी आपण दुसरा केक ऑर्डर करू जाऊ दे आता द दू मस्त जा केक ऑर्डर करू आणि चांगले प्रकारे बड्डे सेलिब्रेट करू तर माझी बहीण खूप निराश झाली होती आणि म्हणत होती की मला आता बड्डेच सेलिब्रेट करायचा नाही मी माझ्या बहिणीला खूप म्हटले की आता आपण दुसरा केक आणू आणि बड्डे सेलिब्रेट करू पण माझी बहीण ऐकतच नव्हती माझ्या बहिणीचं मन निराश झालं होतं आणि माझ्या बहिणीने बड्डे सेलिब्रेट केला नाही